माझी आवडती महिला खेळाडू म्हणले ना तर भारतातील पी वी स सिंधु आहे कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खे खेळलेले आहे आणि भारतासाठी त्यांनी ऑलंम्पिक पदकसुद्धा आणलेलं आहे आणि त्या ऑलंमपिक आणलेल्या ऑलंपिक पदक भारतात आणणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूमध्ये आहे त्यांची मेहनत आणि त्यांची चिकाटी श त्यांचा शांत स्वभाव मला खूप प्रेरणा देतो आणि मी ते माझ्या जीवनात वापरतो आहे त्या नेहमी आत्मविश्वासाने खेळतात कारण मी बघतो आणि देशाचं नाव त्या उज्ज्वल करतात